मी माझ्या झाडे फुललेली बघुन मला तर इतके प्रसन्न वाटते न झेंडू जाई जुई शेवंती आणि खूप मनाला भावते आणि मी देवाला पण अर्पण करते त्याचे मला जास्त समाधान वाटते आणि शेतातील मना म्हणाल तर धान्य उगवलेले बघून इतका आनंद होतो की न आपली तर उदरनिर्वाह पण होतो आणि गरजा पण भागतात आपल्या आणि ते पाहून आज काय ह शेंगाचे बी उगवले हां चला वर्षभर आहे ना शेंगाचं टेन्शन मिटलं गहू ज्वारी आली की वाटलं की मला पण अरे वा वर्ष वर्षाची चिंता मिटली आणि आर्थिक पण टेन्शन मिटलं दोन्ही पण गरजा आपल्या भागवण्यासाठी मला इतकं प्रसन्न वाटतं की आपण काहीतरी झाडे झाडे आणि फुललेले बगीचा पाहून मनाला खूप प्रसन्न वाटतं